जर एखादा जर एखादा व्यक्ती जर एका सर्फिंग ठिकाणावर आधीच स्वार झाला असेल तर त्याच्याभोवती पॅडल करण्याचा प्रयत्न केल्या नाही पाहिजे कारण हे धोकादायक ठरू शकते इतर रायडरच्या मार्गावर मार्गाचा आदर केला पाहिजे सर्फ बोर्ड रायडर्स गस्तीच्या किनाऱ्यावर ध्वजांच्या दरम्यान सर्फ करू शकत नाहीत सर्फिंग हा सरळ आणि प्रवणस्थितीत सर्फिंग करण्यासाठी डिजाईन केलेला बोर्ड वापरुन लाटांना स्वारी होऊन खेळण्याचा खेळ आहे घराबाहेर वेळ घालवण्याचा आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे यामुळे तणाव कमी करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे